हां मुद्रा डान्स अकॅडमी नमस्कार मॅडम माझ्या मुलीला मला डान्समध्ये घालायचं आहे म्हणजे स्पेशली मला आपलं महाराष्ट्रीयन लोककला शिकवायची आहे लावणी तिला फार आवडते ओके ओके मॅम मग ती आठ वर्षाची आहे हां तर मग तिला कसं काय म्हणजे काय आणावं लागेल की काय घ्यावं लागेल ती आता सहापर्यंत शाळेत असते सकाळी क्लास असतो सहानंतर संध्याकाळी म्हणजे ते तेच प्रॉपर पाहिजे कारण इंटरस्कूल कॉम्पिटिशन आहे एक वर्षभरात त्यांची त्यात तिला तो विषय दिला आहे की लोकधारा महाराष्ट्राची म्हटलं तर

हो हो चांगले हो हो हो हो बरोबर आहे अच्छा अच्छा ओके मॅम मला हे प्रॉपर थेरीपासून म्हणजे डान्स तेच तर पाहिजेच पण प्रॉपर थेरी त्याचा इतिहास सगळंच हवं आहे कारण कदाचित तिचा कल फोक डान्स आणि आपलं महाराष्ट्रच्या सांस्कृतिक ह्याच्यात इतकं आहे ना की त्याच्यावर पुढे जाऊन ती त्याच्यातच करिअर करू इच्छिते म्हणजे माला पण आणि आवड आहे कुठेतरी ते इच्छा होती पण मला ते जमलं नाही हो हो हो हो मला आहे त्याची आयडिया मॅम बरोबर आहे हो हो माहिती आहे मला ते मॅडम हो हो ठीक आहे ठीक आहे म्हणजे मी योग्य हातात माझी मुलगी सोपवेन अशी मला आशा वाटत आहे तुमच्याजवळ बोलल्यानंतर अत्ता हॅलो

हो हो मी येईन येईन येईन अच्छा अच्छा ओके ओके मॅम चालेल चालेल ओके हां ओके